फोनचे जसे आपल्या आयुष्यात अनेक फायदे असे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत माझ्या परिवारात एकूण सातजण फोन स्मार्टफोन यूज करतात ते फोन चार ते दोन तास या वेळात घालवतात स्मार्टफोनचे अनेक उपयोग आपल्या आयुष्यात होतात स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस करू शकतात त्यांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे स्मार्टफोनमुळे मिळतात स्मार्टफोनमुळे माझ्यातही अनेक कौशल्ये निर्माण झाली आहे जसे की फॅशन डिझायनिंग मी फोनमुळे मध्ये व्हिडिओज बघून फॅशन डिझायनिंग करायला शिकली आहे स्मार्टफोनमुळे आपल्याला अनेक गोष्टींची ऑर्डर करता येते जे आपल्याला घरपोच करता येते दुकानात जाण्याची गरज पडत नाही घरपोच आपल्याला डिलेवरी दिली जाते स्मार्टफोनमुळे आपल्याला एखाद्या ठिकाणचे लोकेशन अचूक मिळतात ज स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी सोप्यासुद्धा झालेल्या आहेत